चार लाख दहा हजार पाचशे अडतीस दोन हजार पाचशे तीस पाच लाख पंच्याहत्तर हजार सातशे पंच्याहत्तर चाळीस हजार नऊशे एकोणचाळीस सात लाख बासष्ट हजार सहाशे त्रेपन्न